हॅलो

अरे काय फार दिवस झाले भेटले नाही मी पण बाहेरगावी सुट्टीवर होतो म्हणलं चला आता भैयाला फोन करू आणि सगळी फॅमिली आपण एकत्र भेटूया म्हटलं कुठेतरी तर कुठेतरीचं कुठे भेटायचं सांग आता तू करूया काहीतरी

हो ना आपल्या आपल्या पोरांनाही स हो पोरांनाही त्यात सवय सगळे भेटले गप्पा टप्पा होतील जरा हो ना या तेच तर तर मला काय वाटतं माहिती का की आपण मुक्तिधामला जवळपास की मुक्तिधाममध्ये जाऊ सगळेजणं एका वेळेला आणि गप्पा टप्पा होतील देवदर्शन पण होईल आपल्या फॅमिलीमध्ये जसे रिलेशन आहे तसे फॅमिली फॅमिली जायचं असलं तर गोष्ट वेगळी आहे पण नाही नाही नाही नाही नाही ठीक आहे नाही आपलीच बारा तेरा जणं होतील आणि मग अजून एखादी फे मग मग ते बाकीचे कोणी घेतलं मग ते एखादा पकाव निघाला तर मग आपल्या बायका मग आपल्याला घोडे लावतील मग हा आपली इज्जत नको जायला बाकी आपलं मित्र मित्र जमलं तर म्हणून तुला विचारलं मित्र मित्र जायचं का फॅमिली फॅमिली मग आता कसं त्याचं प्लॅनिंग पण करायला लागेल ना कसं निघायचं म्हणजे गाड्या काढायच्या आपल्या का कसं करायचं ते हो सगळे हां बरोबर तेही बरोबर आहे कारण ड्राइविंगचं टेन्शन नाही घ्यायचं बघ ड्राइविंगचं टेन्शन नाही घ्यायचं सकाळी लवकर निघू असं विचार मग कुठतरी नाश्ता म्हणा मग दुपारचं जेवण म्हणा हां हे चूल चू हां बरोबर आहे बरोबर जाईल पैसा थोडा खर्च येईल पण कसं आहे त्यानिमित्ताने बायका बायका भेटतील नाही ते झालंच बुवा ते झालंच म्हे हॉटेल कुठलं वगैरे तर जरा बघायला लागेल आपलं चांगलं फॅमिली सहित जायचं म्हणजे

माझ्या डोक्यात अशी आयडिया होती की बुवा आपण

नाही मग ते त्यांना सांगायचं काहीच करू नका तुम्ही काहीच करू नका म्हणावं माझ्या डोक्यात जातं मग हां मा माझ्या डोक्यात काय होतं भैया ऐक ना ऐक ना माझ्या डोक्यात असं होतं की आपण एखाद दुसरी रूम पण मुक्तिधाममध्ये जर बुक केली ना दुपारी जरा पडावं असं वाटतं तर पडू शकतो जरा विश्रांती घेऊ शकतो सारखं रस्त्यावर ते तर असं करावं आणि मग हां थोडंसं मार्केटिंग पण करतील बरोबर आहे बरोबर आहे

हा ती आयडिया चांगली आहे ती आयडिया चांगली आहे तसंच करायला लागेल आणि बाकी जवळपास काय अजून ठिकाणं असतील तर सुचव ना काय तुला माहिती असेल ना नवीन काय ॲडिशन झालं भगूरकी

हां हां हां हां हां हां भगूरकी देवी बरोबर आहे पण सगळं एका दिवसात बसलं तरी चालेल ना मग तू ठरव कसं करायचं मग घरच्यांशी बोलून घे आणि करू या रविवारी करायचं का मग ते ओके ओके ओके ओके चालेल चालेल चालेल ओके